हॅलो मी विशाका बोलते मी उबर ऑटोमधून ऑटो बुक केलेली मालाडला जाण्यासाटी तुम्ही पारस बोलत आहे का हां तं तुम्ही कधीपर्यंत येऊ शकतात लवकरात लवकर येऊ शकतात का माझी तिकडं कॉ माझं तिकडे कॉलेज आहे आणि आज माझी परीक्षा आहे म्हणून मी उबर ऑटो बुक केलेली तर तुम्ही कधीपर्यंत याल दहा मिनटं लागेल नाही सॉरी अर्धा तास लागेल का म्हणजे लवकरात लवकर येऊ शकतात का प्लीज कारण की आज मला उशीर झाला आहे ओ तर आज लवकर आल्याचं तर चांगलं झालायचं म्हणजे कधीपर्यंत याल हा तर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा ना प्लीज मी तुम्हाला ॲडवान्स बुकिंगसाठी पैसे पण दिले आहेत ॲडव्हान्स बुकिंगसाठी पैसे पण दिलं आहे तर तुम्ही लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा ना प्लीज माझी आज एक्झाम आहे तिकडे दोन मला पहिला अर्धा तास सगळं आम्हाला सगळं डिटेलिंग्स भरायला लागतं फॉर्म भरावे लागते मग आमचे एक्झाम सुरू होते ह्याच्या खूप टाईम लागतं म्हणून आम्हाला लवकरात लवकर पोहोचायचं आहे मला हां तुम्ही लवकर यायचा प्रयत्न करा लवकर या म्हणजे ल कितीपर्यंत याल दहा पंधरा मिनटामध्ये याल का मी कुठे उभी आहे हां मी गोविंदवाडी तुम्हाला ॲड्रेस दिलेला ना गोविंदवाडी सिनेमा थेटर गोविंदवाडीची इतं उभी आहे मी खाली बिल्डिंगच्या खाली माझ्या हां तर कळलं ना तुम्हाला कळलं नाही तर मी लाईव्ह लोकेशन पाठवू का तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवू हां ठीक आहे पाठवते थोड्या मिन्टं थांबा तुमचा हाच व्हाट्सअप नंबर आहे ना हं चालेल मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवते तुम्ही त्याप्रमाणे लवकर यायचा प्रयत्न करा प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते मी